मी चित्रकलेचं सामान पेन्सिल इरेजर शॉपनर कलर्स ब्रश वगैरे आणते आणखी ड्रॉइंग शीटपण आणते आणते मी हे सगळं सामान डी मार्टमधनं खरेदी करते आणखी ते महागपण असते तरीपण आवड ड्रॉइंगची आवड असल्यामुळे घ्यावं लागते आणखी हे म्हणजे ते सामान एका प्रोडक्ट कॅमेलीन प्रोडक्टचेच छान असते ते महाग असतात तरीपण चित्रकलेची आवड असल्यामुळे ते घ्यावंच लागते